मासेमारी म्हटलं की जाळे टाकून मासे पकडणे किंवा ते पूल असतात त्यांना लटकून मासे पकडणे त्यांना चारा टाकणे चारा टाकले की ते गोळा होतात मग त्यांना अचानकपणे पकडणे अशा काही गोष्टी असतात ज छोट्या बोटमध्ये मध्यभागी पाण्यात जाणे आम्ही असे जाळे टाकून ठेवतो मधामधात तिथे मासे लटकतात मग ते आम्हाला समजलं की आम्ही तिथून काढून घेतो तर अशा काही वेगवेगळ्या आमच्या रो रोजच्या नित्यक्रमातल्या का गोष्टी आहे तर ते तसं बऱ्याचदा लोकांना नाही त्याची कल्पना काही राहत नाही